अठरा अकरा एकोणीसशे शहाण्णव एकतीस झिरो पाच दोन हजार दोन झिरो आठ झिरो सहा एकोणीसशे सत्त्याण्णव

झिरो नऊ दोन हजार बावीस

झिरो नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव